मी माझ्या डान्स रुटींगसाठी साँग्स हे मोजमोजके आणि मला जे आवडेल तसे निवडतो मी जास्त करून साँग्स ऐकत असतो दान डान्ससाठी साँग्स जेव्हा मी ऐकतो तेव्हा जर मला त्या डान्स त्या साँग्समधून वाइव याय लागते की नाय हा मला हा साँग खूप चांगला वाटत आहे याचे बीट्स ह्याचे रिदम खूप छान आहेत तेव्हा मी तोच साँग यूज करतो माझ्या कोरीओग्राफीसाठी माझ्या डान्ससाठी आणि चांगलं असतं असे वेगवेगळ्या म्युझिकवर डान्स करणं फक्त एकच नॉर्मल फक्त बॉलीवुड साँग्स या मराठी साँग्सच असेल त्याच्यावरच डान्स करा असं काही नाही आहे आम्ही हर ऑल ऑफ देम जसं की इंग्लिश साँग्स झाले बॉलीवुड हॉलीवुडचे म्युझिक चालले हर एक म्युझिकवर आम्ही म डान्सची प्रॅक्टिस करत असतो